नमस्कार मी ईश्वरपसाद शेलार बोलतो माझा ब्याऐंशी जिरो ऐंशी पंच्याहत्तर दोनशे ब्याऐंशी नंबर आहे जो पोस्टपेड आहे हां मॅडम तर त्यासाठीच मला एक विचारायचं होतं की अंदाजात आता एका महिन्याचं किती बिल आलं आहे ते मला तपासायचं होतं त्याच्यामुळं तुम्हाला कॉल केला होता हो मला माझं मासिक बिल आत्तापर्यंत किती झालं आहे ते बघायचं होतं आज याच्यामध्ये मी काही मॅसेज केले आहेत इंटरनेट वापरलं आहे आणि कॉलिंगही केलेली आहे त्याच्याबद्दलचं बिल हवं होतं हो तर मला तुम्ही सांगू शकाल का की माझ्या या नंबरला आत्तापर्यंत जी काय मी वीस बावीस दिवस वापरले त्याचं बिल किती झालेलं आहे कारण मला उरलेल्या दिवसामध्ये किती वापर करायचं ते बघायचं आहे त्याप्रमाणे मला वापर करता येईल कारण पोस्टपेडचं बिल मला नंतरच भरावं लागतं ना हो हो नंबर घ्या ना मॅडम ब्याऐंशी झिरो ऐंशी पंच्याहत्तर दोनशे ब्याऐंशी हो हो ठीक आहे दोन हजार सातशे रुपये बिल द्या लागंल बर ठीक आहे मॅडम धन्यवाद तुमचे